वाशिम जिल्ह्यामधे असे काही स्लमस् एरिया आहेत त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते त्या ठिकाणी जे म्हातारे लोक राहतात आणि त्यांचे जे मुलंबाळं असतात ते मोठमोठ्या शहरामधे काम करण्यासाठी जातात परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील जे त्यांची मुलंबाळं असतात ते तिकडचेच होतात आणि त्यांच्या आईबाबांकडे ते लक्ष देत नाहीत अशावेळी त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे याकरिता ते रस्त्यावर भीक मागणे मंदिरासमोर बसणे अशा वेगवेगळ्या आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी ते कार्य करतात परंतु यांच्याकडे कोणीही समाजातील लोक लक्ष देत नाहीत किंवा एक आपुलकीच्या नात्याने त्यांना जेवण द्यावं त्यांना कोणत्या सुविधा द्याव्यात आणि कोणकोणते वृद्ध तर असे आहेत की त्यांना चालता येत नाही त्यांना आरोग्याच्या सेवा जर घ्यायच्या असेल तर खूप दूर चालून जावं लागते आणि ऑटो रिक्षा यांनी जायचा असेल तर त्यांना आर्थिक तडजोड करणे हे महत्त्वाचे ठरते परंतु अशा काही वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या त्यांना खूप भेडसावतात जेवणाच्या राहण्याच्या